आमच्या क्षेत्रात भरपूर रुग्णालये आहेत त्यात सरकारी आरोग्य केंद्रेही मोठी तीन ते चार आहेत जिल जिल्हा ग्रामीण रुग्णालय आणि तालुका लेवलमध्ये तर भरपूरच असतात उपजिल्हा आरोग्य केंद्रालय त्यात सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी आरोग्य केंद्र हे मोठे आहेत आचार्य विनोबा भावे सावंगी मेघे हे इथे पण मोठे हॉस्पिटल आहे तसे खेड्यापाड्यांमध्ये भरपूर आरोग्य केंद्र असतात त्यात छोटेमोठे आजार असलेले जसे सर्दी खोकला व ताप त्याच्यासाठी ग्रामीण लोक हे गावातल्या गावातच उपचार करतात त्यातूनही मोठा जो कोणता आजार असला त्यासाठी मोठे रुग्णालय जिल्हा रुग्णालयामध्ये येतात जिल्हा रुग्णालयमध्ये येतात जसे कॅन्सरसाठी सेवाग्राम येथे पूर्ण सोयी उपकरण उपलब्ध असते त्यात त्यांची सावंगी येथे सि टी स्कॅनची व्यवस्था आहे आणि त्यांना औषधी पण माफक दरामध्ये मिळते त्यांच्यावर उपचार व्यवस्थित केला जाते